मी भेट देत असल्या काही ग्रंथालये आहेत माझ्या माझी व्यक्तिगत लायब्ररी नाही आहे माझ्या घरी घरी पण माझ्या घराच्या जवळ काही ग्रंथालये आहेत मी तिथे जाते आणखी माझी माझी सगळ्यात आवडलेली ग्रंथ आहे डॉक्टर अब्दुल कलामचे द मिशन मॅन त्या ग्रंथालय ग्रंथामध्ये आपल्याला त्यांचं लाईफ बाबत सांगतात की त्यांना काय परिस्थितीमधून ते निघाले आहेत त्या त्यांच्या जीवनाबाबत सांगतात आणखी त्यांनी कसे ते सांयटीस्ट बनले आणखी त्यांनी कसं रॉकीट बनवलं आणखी स्पेसमध्ये पाठवलं आणखी आपन त्यांना मिशन मॅन मिशन मॅन म्हणतो त्या ग्रंथामध्ये ते सगळे सांगितलेले आहे तर ती माझी आवडलेली ग्रंथ आहे माझ्या स्वप्नातील लायब्ररीबद्दल काही सांगू तर ती मोठी असली पाहिजे तिथे सगळं ग्रं दुनियाभरचे ग्रंथ असले पाहिजेत आणखी की कोणतीही ग्रंथ जे आपल्याला आहे किंवा थे कोणाच्या जीवनाबाबत असो की ते कोणाच्या ऑटोबायोग्राफी असो तसे ग्रंथ मला आवडतात आणखी ती लायब्ररीमध्ये असलीच पाहिजे आणखी लायब्ररी छान छा छान नीट असली पाहिजे अशी माझी स्वप्नातील लायब्ररी आहे